सध्या तरी मी कोणते खेळ खेळत नाही पण ज्यावेळेला मी शालेय अवस्थेत होते तेव्हा आम्ही कबड्डीची मी कॅप्टन होते त्यावेळेस आम्ही चौथीच्या वर्गात असताना आम्ही तालुकास्तरीयवर आमच्या शाळेसाठी बक्षीस मिळवून दिलं होतं प्रथम पारितोषिक मिळालं होतं तेव्हा आणि शालेय शालेय ज्यावेेळेला शालेय अवस्थेत होतो आम्ही तेव्हा त्यावेळेस मी खूप सारे खेळ खेळले आहेत खो खो खेळला आहे कबड्डी डॉजबॉलची मी कॅप्टन होते डॉजबॉलमध्ये आम्ही आठवीच्या वर्गात असताना आठवी इयतेत असताना आम्ही त्यावेळेला तिथं आम्ही पारितोषिक मिळवून दिलं होतं शाळेसाठी परत त्याच्यानंतर जेव्हा बी एडला ॲडमिशन घेतलं त्यावेळेला वैयक्तिक खेळांमध्ये मी गोळाफेकमध्ये प्रथम पारितोषिक मिळवलं होतं त्यानंतर खेळ कधी मी खेळले नाही आहेत आणि ज्या ज्या वेळेला मी आम्ही खेळ खेळले त्या त्या वेळेला आम्हाला खेळासाठी शाळेचं मैदान आणि कॉलेजचं मैदान उपलब्ध होत असतं होत होतं त्यामुळं शालेय अवस्थेत असताना खूप सारे खेळ खेळले आहेत पण आत्ता सध्या तरी नाही खेळले कुठले खेळ